माझं नाव रमेश लक्ष्मणराव भावरे आहे मी दहावी पर्यंत शिकलेलो आहोत माझा व्यवसाय आहे मी बिजनेस करतो मी ॲटो चालवतो माझे ॲटोतले शाळेचे मुलं आहेत